राज्यातील कला व हस्तकला ह्यांची एक अतिशय संम समृद्ध आणि विविधतापूर्ण परंपरा आहे ज्याला प्राचीन काळापासून आकार दिला गेला आहे या कलेचा इतिहास आणि उगम विविध कालखंडामध्ये झाला असून त्या क्षेत्रातील कला प्रकार प्रत्येक राज्याच्या संस्कृतीशी निगडीत आहे अनेक कला आणि हस्तकलेची परंपरा जसं की चित्रकला म्हणजेच की आपण बोलतो पेंटिंग जसं आणि शिल्पकला ज्याला इंग्रजीमध्ये कल्चर असं म्हणतात ज्या हस्तकला ज्याला वूड क्राफ्ट असं म्हणतात किंवा मेटल वर्क ज्याचं ज्या कामात असं काम केलं जातं ज्यात काही कष्ट घेऊन काही आकार बनवले जातात संगीत आणि नृत्य लोककला आणि कलेच्या लोकप्रिय परंपरा राज्यामध्ये जसं की महाराष्ट्रामध्ये वॉरली पेंटिंग नटराज शिल्प आणि बरेच काही लोकप्रिय उधार उदाहरण आहेत